राज्यातील यम आय डी सी ही अर्थव्यवस्थेला फार लवकर बळकट करत असते यम आय डी सी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग तसेच नवीन कंपन्या जर या येत गेल्या तर स्थानिक अर्थव्यवस्थेला खूप मोठी बळकटी ही मिळत असते तसेच स्थानिक जो समुदाय असतो याला रोजगारामध्ये जो पाठिंबा मिळतो आणि त्याचं जे स्थलांतर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नोकरी निमित्त होत असते ते व्हायचे थांबते जेणेकरून स्थानिक अर्थव्यवस्था तसेच स्थानिक लोक हे नोकरीसाठी दुसरीकडे न जाता स्वतःच्या शहरामधेच किंवा स्वतःच्या गावामध्ये उद्योगांमध्ये झालेली वाढ आनि यानिमित्ताने मिळणारी त्यांना जी नोकरी आहे हे स्थानिक अर्थव्यवस्थेला खूप बळकटी प्रदान करते आणि स्थानिक अर्थव्यवस्था जर बळकट झाली तर माध्यमांचं लक्ष अजून त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये हे वाढत असते आणि जो काही विकास त्या उद्योगांमुळं आणि कंपन्यांमुळं झालेला आहे तो विकास माध्यमांमार्फत दुसरीकडे दुसरीपर्यंत पोचत असतो आनि रोजगाराच्या ज्या काही नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्या संधी माध्यमांमार्फत दुसरीकडे दाखवण्यात येतात आणि स्थानिक लोकांना खूप बळकटी मिळते आणि रोजगाराच्या नवीन नवीन संधी हे त्यांचे स्थलांतरण थांबवत असते